राज्यात अशी बरीच ठिकाणी पर्यटन आकर्षण ठिकाणी आहेत त्यातील काही मी सांगू इच्छिते पहिले तर महाबळेश्वर अजिंठा एलोरा केव्स नंतर लोणावळा आहे त्यासोबत अलिबाग आहे अलिबागचा बीच नंतर गणपतीपुळे आहे जिथे तिथे गणेश तिथे गण गणपतीच्या बऱ्याच बरेच मंदिर आहेत त्यासोबत आणखी खंडाळा आहे राजमाची म्हणून एक गाव आहे बाकी बाकी वेगवेगळे फोर्ट्स किल्ले पण आहेत जसं राजगड राजमाची विसापूर जे शिवाजी महाराजांनी जिंकले आहेत त्या त्या काळात आणि इकडे पुण्यात शनिवार वाडा आहे जे खूप ऐतिहासिक प्रतीक आहे आणखी स आणि वेस्टन घाट्स सह्याद्रीच्या कडा पूर्ण बघण्यासारखे आहेत तिथे असं खूप असं रमणीय वातावरण असतं आणि बाकी असं वॉटरफॉल्स पण आहेत कातळधार वॉटरफॉल आहे लवासा सिटी आहे इकडे ती पण खूप बघण्यासारखी आहे धन्यवाद